मी जो पहिलं प्रॉडक्ट घेतलं ते जे प्रोडक्ट आहे ते म्हणजे एका मोबाईलचं कवर तर ते कवर इतकं उत्तम प्रकारे मॅन्युफॅक्चर केलेलं आहे की ज्याचा उत्तम प्रकारे वापरही करता येऊ शकतो आणि ज्याच्याद्वारे आपल्या मोबाईलची सुरक्षा करता येईल असा माझा अनुभव आहे तो मी मुंबईमध्ये दुकानामध्ये घे घे विकत घेतला होता आणि मला तसा खरंच मी पैसे ज्याप्रमाणे दिले तसं मला त्याचा फायदा देखील झाला असं मला इथं सांगावंसं वाटते आणि खरंच आपला मोबाईल फोन आता सध्याची गरज आहे आणि गरज असलेल्या या वस्तूचा संरक्षण करण्यासाठी ते कसं संरक्षित करता येईल तर त्यासाठी असं मॅन्युफॅक्चर असलेलं कव्हर मला मिळालं मला खूप आनंद वाटतो आहे ते खूप चांगल्या प्रकारचं आहे याचा